माझे नाव प्रनिल बिराप्पा सरगर आहे माझा जन्म हा भारतात झाला भारतात झाला असून माझा जन्म हा महाराष्ट्र भूमीमध्ये झाला जिथे छत्रपती शिवाजी महाराजच्यासारख्या महान राजांचा राज्य होतं मराठी भाषा ही सर्वात जा म्हणजे कम्प्लीटली भारतात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बोलली जाते आणि महाराष्ट्राची ही राज्यभाषा ही बोलू शकतो आपण मराठी मराठी भाषा शिय म्हणजे मराठी माणसामुळेच शे फेमस झाली आहे आता आपण अलीकडच्या ह्याच्यामध्ये बघतो की लोक असं म्हणजे मराठी भाषेत इंग्रजी व हिंदी भाषेचा पण उपयोग करतात आता मी बोलतानासुद्धा मी माझ्या तोंडातून इंग्लिश व मराठी दोन्ही भाषांचा उल्लेख करतो याप्रमाणे असं आपण म्हणू शकतो की इंग्रजी भाषामुळे मराठी भा पूर्ण मराठी भाषामदमध्ये थोडा परिणाम झाला आहे आणि हा परिणाम म्हणजे लोकांच्या जागृतीमुळे कारण लोकांना जागृती नाही की मराठी भाषा आपण म्हणजे परफेक्टली कसं बोलली पाहिजे ह्याचं ज्ञान नसल्यामुळे मराठी भाषा लोकांच्या मनातून वगळत चालली आहे आणि अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की मराठी भाषेचा आपल्या परिणाम होत आहे आणि इंग्लिश भाषा य इंग्रजांचे आहे आणि भारतात ह इंग्लिश भाषा बोलणं आहे गरजेचं आहे असं भारतांच्या लोकांना वाटतं पण आपली आपली राज्यभाषा किंवा आपली राष्ट्रभाषा आपण पाळली पाहिजे किंवा आपण बोलली पाहिजे कायम या आपल्या डोक्यात राहिले पाहिजे की आपण नुसता इंग्लिशच शिकलं पाहिजे किंवा हिंदी शिकलं पाहिजे असं नाही आपली जी मातृभाषा आहे आपली जी म्हणजे बोललेली भाषा आहे आता माझी कशी मराठी भाषा आहे तसंच सगळ्यांच्या म्हणजे त्यांच्या त्यांच्या भाषा आहेत भारतात अनेक एक भाषा आहे पण मराठी माणसांची भाषा एकच मराठी भाषा आणि ह्याच्यामध्ये माणसं इंग्रजी हिंदी ॲड करून बोलत असतात आता जसं की मीच बोलत आहे की इंग्लिश पण ॲड करून बोलत आहे आणि हिंदी पण ॲड करून बोलत आहे म्हणजे माणसांना जागृत केलं पाहिजे की मराठी भाषा कशी बोलली पाहिजे किंवा मराठी भाषा ही संस्कृत किंवा इंग्रजसारखा इतर भाषांचा कर म्हणजे परिणाम कसा होतो आपल्या मराठी आणि संस्कृत भाषेवर इंग्रजीचा हे आपण जाणून घेऊन समजले पाहिजे लोकांना जागृत केलं पाहिजे की आपण असं करावं असं नाही लोकांच्यामध्ये असं ग्रुप इनवेंट केले पाहिजेत किंवा असं सेमिनार कंडक्ट केले पाहिजेत की आपण असं करायला पाहिजे असं नाही करायला पाहिजे लोकांच्यामध्ये एक असं मराठी भाषेची आपण एक इमेज तयार केली पाहिजे की आपण मराठी महाराष्ट्रात राहून मराठी बोलणं कित्ती गरजेचं आहे काही माणसं इंग्लिश बोलवत असतात आता आपलं शाळेतच बघा की मान्यस्ता इंग्लिश इंग्लिश मिडीयममध्ये इंग्लिश कंपल्सरी आहे भलेही आपली मातृभाषा मराठी असू पण इंग्लिश बोलायला जबरदस्ती लावत असतात आणि हिंदीमध्ये हिंदीमध्ये बोलायला लावत असतात आता ती पनिशमेंट देतात की इंग्लिश बोलवर तसं नाही केलं पाहिजे लोकांना मराठी भाषेचं पण ज्ञान आपण जगाला दिलं पाहिजे असं मला माझ्या मनातून वाटतं धन्यवाद